दीर्घ पल्ल्याच्या बाइक प्रवासासाठी आपण तयारी करतो म्हणजे दोन प्रकारे शारीरिक आणि बाइकची तपासणी करण्यासाठी प्रवासाला निघण्याअगोदर आपण बाइकचे टायर ब्रेक चेन गीअरबॉक्स लाईट्स आणि हॉन यांची तपासणी केली पाहिजे शारीरिक तयारी म्हणायला गेलं तर जास्त काही नाही आपण गाडीवर चढण्याअगोदर म्हणजे आपल्याला सवय नसेल तर स्ट्रेचिंग किंवा वाया व्यायाम करून आणि महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप ही घेणं अतिशय महत्त्वाचे आहे आपण लांब पल्ल्याच्या बाईकिंग दौऱ्यासाठी जात असताना मार्ग नियोजन करणं म्हणजे प्रवासाचा मार्ग ठरवावा लागतो जी पी यस किंवा नकाशे सोबत ठेवावे म्हणजे या करून की आपण कधीही कोणता रस्ता चुकणार नाही आपण आपल्या मार्गाने व्यवस्थित जाऊ शक्य असल्यास निवास व्यवस्था आधीच निश्चित करावी सोबत घेण्यासाठी म्हणजे गाडीची पम्चर किट झाली टूलकिट झाली अतिरिक्त इंधन आवश्यक असल्यास ते घ्यावे हेल्मेट स्वतःची काळजी घेण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट बाइकिंग जॅकेट ग्लव्ज् पाण्याची बाटली एनर्जी बार पावर बँक सनस्क्रीन आपल्याला त्वचारोग असल्यास सनस्क्रिन महत्त्व पूर्ण आपण लावावे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे सोबत ठेवावे ड्राय ड्रायव्हिंग लायसन्स बाइकचे आर सी बूक पी यु सी हे सर्टिफिकेट हे सगळे आपण सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे